हां हॅलो मला हे संग्रहालय वाचनालय तिथलंच आहे ना ह्या हा नंबर हो हो मला तुमचं वार्षिक जे काही हे असते ना फी किंवा काय त्याचं मेंबरशिप त्याचा त्या संदर्भात जरा माहिती हवी होती

अच्छा

अच्छा अच्छा अच्छा अच्छा

अच्छा बालवि तुमच्या इथे बालविभागसुद्धा आहे का उत्तम उत्तम

बरं बरं ओके ओके आणि दहा वर्षिक ते काय तुम्ही सांगत होतात त्याचं काय होतं

अच्छा अच्छा म्हणजे वाचन वाचनसंस्कृतीशी वाचनसंस्कृतीशी निगडीत असलेल्या गोष्टींबद्दल तिथं हे करायला

अच्छा दॅट द हे जास्त इंटरेस्टिंग वाटत आहे मला की बुवा वाचनसंस्कृती बाबतीत किंवा ती वाढवण्यासाठी काही करता येत असेल तिथं ॲक्टिव्हिटी तर मला जास्त इंटरेस्टेड म्हणजे इंटरेस्टिंग असणार आहे

बरोबर बरोबर हो मला हे हे आत्ता आपलं दश दशवार्षिक काय जे आहे त्यासाठी जे आपलं बोलणं झालं त्याचे डिटेल्स मला ह्याच नंबरवरती तुमी व्हॉट्सअपवर पाठवू शकाल ना चालेल चालेल चालेल आणि इतर म्हणजे ऐतिहासिक पुस्तकांसंदर्भात काही आपल्या इथे म्हणजे काय आहे विभाग आहे वेगळा त्याचा आणि ओके ओके ओके आणि बरं बरं बरं नक्कीच नक्कीच मला ही माहिती फार उपयोगी पडेल सो मी नक्कीच याचंं पुढे आपल्या इथे सभासदत्व घेण्याचा विचार करतो आणि येऊन भेटतो तुम्हाला ओके ओके धन्यवाद धन्यवाद